देशात उपलब्ध असलेली लू रुग्णालय हे म याच्यामध्ये बुलढाणा हॉस्पिटलमध्ये वैदकीय सेवा तिथे गेल्यानंतर आपल्याला औषध गोळ्या आणि इंजेकशन वगैरे मिळते तसेच आपल्याला काही त्रास होत असेल जर आपण सांगितले तर आपल्याला औषधही मिळते आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले तर आपल्याला त्यामध्ये म्हणजे आपल्याला परवडण्यासारखे आपल्याला जसं काही अंग दुखत असेल काही दुखत असेल तर आपल्याला सरकारी दवाखान्यामधे जाऊन परवडणारे असते कारण तिथे जास्त पैसा लागत नाही प्रायवेटमध्ये गेले तर हात लावण्याचे दोनशे तीनशे रुपये घेतात तसं नाही सरकारीमध्ये गेलं तर आपल्याला औषध गोळ्या पूर्ण या मिळतात आणि कोविडमध्ये तर खूपच अनुभव आलेला आहे जेव्हा सर्दी ताप खोकला हा झाला तेव्हा सगळ्यांना त्रास व्हायला लागला की लगेच कोविडची टेस्ट करावं लागायची आणि त्या माणसाला क्वारंटाईन ठेवावं लागायचं म्हणजे आपल्यापासून दूर ठेवावं लागाय लागायचं आणि त्यांना दुसऱ्या त्यांच्यामुळे आपल्याला होऊ नये म्हणून खूप दूर त्यांना ठेवून तसा कोणाला कोणावरही तशी वेळ येऊ नये आणि कोणी कोणी तर त्या कोविडच्यामुळेच घाबरलेले होते आणि आमच्या भागामध्ये तर आरोग्यसेवा आहेच पण चांगली होण्यासाठी आता लेडिजसाठी आपल्या इथे नवीन लेडी हँडींग सुरू झालेलं आहे आणि आता म्हणजे जे आपल्या इथून बुलढाण्यामधून जे इथे अकोल्याला न्या न्यायची ती आता आपल्या इथे सुरू करण्यात आलेली आहे आणि लेडीजसाठी तर

खूप चांगली सुविधा करावी अजून त्यांना मदत करावी तिथे जे लागल्या त्या वस्तू त्यांना द्याव्या आणि काहींना कसं आता जर डिलेवरीसाठी जर बाया आणल्या तर त्यांना काहींना बेड मिळत नाही त्यांच्यासाठी त्यांची भांडणं होतात तर त्या पण त्या सुधारणा तिथे करणं त्यावेळी जास्त करून बेड बेड या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले पाहिजे आणि त्यांना मिळाले पाहिजे कारण त्यांना त्रास होतो तर तेव्हा त्यांना बेड मिळत नाही एकमेकांवरती चिडतात कारण का एखादा पेशंट जर व्यवस्थित असला तर त्या पेशंटला त्या लवकर बेड देत नाहीत